हो मी इंडियन आयडॉलसारखे म्युझिक रियालिटी शो बघते माझा आवडता कलाकार म्हणजे पवनदीप राजन होता त्याचं गायन खूप भावतं त्याचं गायन मला फार आवडतं मी सतत त्याचेच गाणं गायन ऐकत असते त्याची गायकी पाहून आणि ऐकून माझ्या गाण्यात भावनिक अभिव्यक्तीत आणायला मदत झाली आहे आणि मला त्यांचे गायन ऐकायला फार आवडते मी त्या त्यांची खूप मोठी फॅन आहे